सात एक एकोणीसशे चौऱ्याण्णव एकतीस पाच एकोणीसशे चौऱ्याण्णव तीन चार दोन हजार बारा पाच पाच एकोणीसशे पंचवीस तीस पाच एकोणीसशे ब्याण्णव